हां हॅलो हां हां हां हो का हो ना हल्ली खूप दिवसात जाणं नाही झालं पण ते म्हणजे तिथे काय कशी व्यवस्था केली आहे ते सीटी हे ते कोणते हां हां मी वाचलं होतं पण मला नक्की माहिती नव्हतं काय केलं आहे ते मी हडपसर हो मी म्हणजे बरोबर ते पुण्याचं ॲट द एंड ऑफ पुणे स्टेशन तिकडच्या बजूला वाढवलं आहे ना हां ते मी एकदा परत येताना अरे बापरे त्या बाजूला हां येणाऱ्या गाड्यांना इथे चान्स आहे पण मग त्याला आता मेट्रो कनेक्टेड आहे की नाही कारण तिथून पुन्हा गावात यायला म्हणजे प्रॉब्लेमच येणार ना रेल्वे स्टे बरोबर हां हां हां हां पण मग तेच म्हणजे पण ट्रान्सपोर्टचा जरा काही त्याच्याने कुठेतरी विचार असला पाहिजे म्हणजे हडपरला उतरल्यानंतर किंवा हडपसरला जाण्यासाठी काही तरी सोय लागेल ना म्हणजे हां रिक्षा टॅक्सी हां ते पण मी वाचलं होतं मध्ये नक्की की ते नाशिक स्टेशनची पण आता सुधारणार ते पुण्याचं पण बऱ्यापैकी सुधारणा झालेली आहे असं म्हणजे एकदा मी गेले होते मुंबई पुणे त्याचे खूप सुधारणा झाल्यात आता पहिल्यापेक्षा जास्त आणि तिथे एस्केलेटर्स वगैरे आहेत आणखी आपल्याला थेट जाता येतं आणि मेट्रोने पण आता इथून गावामधून त्या डायरेक्ट स्टेशन स्टेशनवरून एस्केले डायरेक्ट त्यांचं एक्सरे स्टेशनवरून जाता येतं हो हो बरं बरं हां चालेल चालेल ओके अच्छा